मोठ्या श्रोते वर्गाला आकर्षित करणारे उपक्रम सध्या तरी माझ्या तालुक्यात नाही आहे परंतु जर असे करावयाचे असेल तर प्रसिद्ध संगीतकार किंवा प्रसिद्ध नृत्यकार यांना जर आमंत्रण दिले तर मोठ्या प्रमाणात आक मोठ्या प्रमाणात श्रोते वर्गांची गर्दी पहायला मिळेल म्हणजेच लावणी आगरी कोळी नृत्य आगरी कोळी संगीत हे पहायला आम हे पहायला आमच्या तालुक्यातील लोकांना आवडेल